माझ्या गावात पुरुष व महिला अशी भजनी मंडळे आहेत महाशिवरात्रीला शंकराच्या देवळात तर नवरात्रीमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर त्यांची भजने होतात त्या वेळी मृदुंग पखवाज तबला पेटी या संगीतवाद्यांचा वापर केला जातो